फस्टली तर म्हणजे सगळे स्पोर्ट्स तर सगळे चांगलेच असतात आणि सगळ्या स्पोर्ट्समध्ये म्हणजे आमच्या कॉलेजमध्ये तर सगळे स्पोर्ट्स खेळतात आणि मी पण स्वतः खूप स्पोर्ट्स खेळतो क्रिकेट वगैरे वॉलीबॉल वगैरे क्रिकेटमध्ये काय रनिंग करतेवेळेस आपल्याला खूप जास्त हे लागते एनर्जी लागते तरसर्वात पहिले हे म्हणजे खेळलो तर आपण आपली एनर्जी लॉस होते वेट लॉस होते खूप साऱ्या गोष्टी हे बर्न होतात आपल्या बॉडीमधल्या जे एक्स्ट्रा फॅट आहे बॅली फॅट आहे हे खूप साऱ्या गोष्टी फॅटने निघून जातात आणि आपल्याला जे स्टॅमिना आहे आपला बॉडीमधला तो खूप इन्क्रीज होतो आणि आपल्याला पावर देतो आणि खेळून आल्यावरती सगळ्यात जास्त भूक लागते घरी आल्यावरती सगळ्यात जास्त पोट भरून जेवण करत आहे ते जाऊद्या जिम पण केलंत तरी पण चांगलं आहे कारण जिममध्ये आपण द वर्कआउट करतो वर्कआउटने आपले मसल्स स्ट्रेंथ होतात सगळे मसल्स मसल्स स्ट्रेंथ झाल्यामुळे तर आणि मसल स्ट्रेन होऊन नंतर आपण जर प्रोटीन जेवणात घेतलं तर ते मसलला ग्रोथ करायला खूप चांगलं होतं आणि बाकी तर सवड्या गोष्टी आहेत की म्हणजे स्पोर्ट्सनी एवढं हे इन्क्रीज होते माइंडसेट आपला खूप चांगला होतो आणि आपण कोणी खेळता खेळता आपल्याला कोण चिअर करतं तर ते चिअर केल्यानी आपला अजून माइंडसेट खूप वाढतो त्यामुळे म्हणजे सर्व काही गोष्टी आहेत स्पोर्ट्सनी खूप इन्क्रीज होते बॉडीमध्ये आणि आपला माइंडसेट एकदम क्लिअर होतो आणि सर्व चांगल्या गोष्टी होतात